महाराष्ट्रात विविध जाती धर्म वर्ण तसेच पंथाची लोकं वास्तव्य करतात यानुसार प्रत्येकाची खानपानाची पद्धत राहणीमान वेषभूषा रूढी प्रथा सांस्कृतिक परंपरा भिन्न आहेत त्यानुसार भिन्न गट पाहायला मिळतात जसे की हिंदू मुस्लिम शिख इसाई पारशी ख्रिश्चन बौद्ध इत्यादी आमच्या आजूबाजूच्या परिसरात मात्र यापैकी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध इत्यादी धर्मांचे गट प्रामुख्याने पाहायला मिळतात पूर्वी या गटबाज्यांमुळेच जातीय दंगली उसळायच्या मात्र आजकालच्या सर्वधर्मसमभाव या विचारसरणीनुसार गट जरी वेगळे असले तरीदेखील सगळे एकमेकांच्या सणसमारंभांमध्ये आनंदाने सहभागी होता माझ्या मित्रपरिवारामध्येही मुस्लिम तसेच ख्रिश्चन मित्रमैत्रिणी आहेत आमचा धर्म जरी वेगळा असला तरी ज्या अर्थी आमच्या सगळ्यांच्या रक्ताचा रंग एक आहे त्याच अर्थी आम्ही सगळे माणूस म्हणून एक आहोत त्यामुळेच माझ्या ख्रिश्चन मित्रमैत्रिणींच्या घरी आम्ही क्रिसमसला जातो त्याचप्रमाने मुस्लिम मित्र मैत्रिणींच्या घरी ईदलाही जातो तसेच तेसुद्धा आमच्या दिवाळीला आमच्याकडे येतात लग्नसमारंभाच्या वेळी आम्ही एकमेकांकडे येत जात असतो कारण भारत हा विविधतेतून एकता टिकवणारा देश आहे आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या वृत्तीने सर्वाने एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद